माझी सर्वात कामगिरी मी सगळ्यात जास्त कामगिरी मी इंस्टाग्रामवर केली आहे आणि टिकटॉकवर केली आहे आणि मला रील्स काढायला खूप आवड आवडत होते आणि पहिला मला टिकटॉक व्हिडियो काढायला खूप आवडत होते आणि टिकटॉकवर माझे टू के फॉलोअर्स होते आणि त्यापासून मला खूप खूप खूप विडियो बनवतो मी टिकटॉकवरून आणि इन्स्टाग्रामवरून त्याच्यात माझी खूप कामगिरी झाली आहे आणि आभिमान याचा वाटते मला ॲक्टिंग करायचा खूप अभिमान वाटते लोकांमध्ये बोलायचा माझा स्टेज डेअरिंग खूप आहे आणि डॅन्सिंग करायचा पण मला खूप अभिमान वाटते की लोकई लोकाईसमोर माझा डॅन्स कराचा डेअरिंग पण खूप आहे आणि स्पीच बीच द्यायचा पण ड्रेनिंग ट्रेनिंग डेअरिंग खूप आहे माझ्यामध्ये आनि अभिमान तर सर्वच गोष्टीचा वाटते मला जेव्हाजेव्हा पण काही स शाळेचा सहभाग असते तेव्हा मी सगळ्यात पुढेच असतो आणि याचा याचा पण मला खूप अभिमान वाटते आणि जेव्हा पण रिझल्ट लागतो माझा सगळ्या मुलांपेक्षा मी टॉपच असतो या गोष्टीचा पण मला अभिमान वाटते आणि माझ्या आईवडिलांच्यामुळे माझा खूप त्यांना माझ्यावर विश्वास आहे आणि ते मा माझ्यावर त्यांना खूप गर्व आहे या गोष्टीचा मला खूप खूप अभिमान अभिमान वाटतो